ही घटना काही महिन्यापूर्वी घडली यामध्ये क्रीडाशास्त्र योग्य ते सुनावणी केली त्यामध्ये त्यांनी नवीन नियम नियमावली लावली त्यामध्ये क्रीडाशास्त्राला पर गालबोट लागू नये म्हणून आचारसंहिता प आचारसंहितेचे नियम लावले या आचारसंहितेचे उल्लगर उल्लंघन करताना जर कोण आढळले त्याला योग्य ती शिक्षा ठोठवण्यात आली यामध्ये असे काही खेळाडू होते की त्यांना काटेकोरप्रमाणे नियम पाळावे लाग लागणारच होते तसेच क्रीडाशास्त्रांने योग्य ते मार्गदर्शन तत्व सगळ्यांना दिले ह्यामध्ये खेळाडूने जर एकमेकांना धडकले किंवा गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्या खेळाडूला योग्य ती शिक्षा देण्यात आली योग्य ती शिक्षा म्हणजेच म्हणजे त्या त्या खेळाडूने एक वर्ष बंदी प्लस त्यांना दहा हजाराचा दंड असे ठोठवण्यात आले आणि न आणि आणि त्या खेळाडूसोबत त्या टीमला देखील डिस्क्वॉलिफाय करण्यात येईल असे क्रीडाशास्त्रानी सांगितले हा नियम सगळ्यांना लागू होता पण असे चारपाच खेळाडू असे होते की ते खूप रांगडतीन होते त्यामुळे त्यांना योग्य ती शिक्षा योग्य ते नियम लावले क्रीडाशास्त्र आचारसंहिताचे जे उल्लंगन न उल्लंघन करत असले असलेले दिसले अशा खेळाडूंना योग्यती शिक्षा आणि योग्य ते न्याय मिळवण्यासाठी क्रीडाक्षेत्रातील लोक एकत्र येऊन याची क याची बरोबर निय नियमावली लावण्यात आली होती तर खेळाडू योग्यरीतीने खेळ योग्यरीतीने खेळ खेळायला जावा आणि न गालबोट लं लागावं म्हणून हे ही नियमावली क्रीडाशास्त्रातील लोक लावण्यात आली आहे तर खेळाडूने योग्यरीतीने खेळावा हे असे अश्वासन क्रीडाशास्त्रातील लोकांनी करण्यात आली होती तरी पण जे कोणी असे घडून असे जर न उ उल्लंघन करण्यात आले आलेले दिसले त्यांना योग्य ते काटेकोर शिक्षा करण्यात येईल